ट्रेकिंगच्या ठिकाणी पूर्वी पेक्षा जास्त कचरा किंवा अस्वच्छता ही नक्कीच नक्कीच दिसून येते कारण पूर्वी पूर्वी माणसांची आत्ता वाढणं पूर्वी माणसं आणि आत्ताची वाढणारी लोकसंख्या यामध्ये किंवा ट्रेकिंगकडे वाढणारा कल हा आत्ता जास्त दिसतो आणि त्यामुळे निश्चितच ट्रेकिंगच्या ठिकाणी अस्वच्छता किंवा कचरा हा दिसून येतो त्यामुळे ट्रेकिंग च ट्रेकिंग करत असताना तिथे स्वच्छता काय कराल तर मी खाल्लेलं काही कोणती वस्तू पदार्थ त्याचा कागद जो असतो तो माझ्या बॅगेतच मी ठेवेन असं इकडे तिकडे न टाकता कारण एखादा पदार्थ असेल किंवा एखादा कागद असेल तर त्याला तो पावसात असेल किंवा त्याला घा म्हणजे असा वास सुटतो किंवा दुर्गंधी येते त्यामुळे त्याच्यामुळे आणि आजार पण पसरू त्यामुळे मी अशी काळजी घेईन की जो पदार्थ मी खाईन त्याचा कागद असेल किंवा काय तो मी माझ्या सोबत ठेवेन जो मी खाली टाकणार नाही किंवा कोणत्याही प्रकारच्या बाटल्या म्हणा मी ज्या अश्या फेकून देणार नाही